जेवढा आपल्याला इलेक्ट्रिक वस्तूने फायदा होतो तेवढा नु नुकसानदेखील होतो कारण त्याच्यामध्ये करंटचा वगैरे थोडा म्हणजे धोकादायक वातावरण निर्माण असत असते एखादा जसा पाणी गरम करायला हीटर आपण तिथं टाकलाव तर कुणी चुकून लहान मुलगा वगैरे तिथं हात वगैरे टाकून दिला तर ते पण मोठी समस्या असते त्याच्यामुळे थोडा विचार करायला पाहिजे कारण या दृष्टिकोनातून खूपच नुकसान होऊ शकते म्हणून इलेक् हीटरचा माध्यम जर पकडलं तर जेवढा फायदा आहे तेवढं नुकसानदेखील आहे म्हणून या गोष्टीवर थोडा विचार करायला पाहिजे कारण हीटर वगैरे म्हणजे वेळ वगैरे तर वाचतच आहे पण त्याच्यामुळे असे हानिकारक बाबी न नको असायला कारण त्याच्यामुळे खूप त्रास होतो म्हणून ते तसे आणि आ हीटरचं जर जर सांगायचं झालं तर जेवढा त्याचा चांगला म्हणजे फायदा होऊ शकतो एक गोष्ट तर म्हणजे चांगलीच आहे प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूचा त्या गोष्टीचा सर्वांना फायदाच होतो पण कधी कधी केव्हा होते कोणत्यातरी कारणामुळे त्यांना तो त्याचा त्रास भो भुगतावा लागतो म्हणून जे म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंगची जी पद्धत आहे त्यांना थोडं म्हणजे अपडेट केला तर चांगलं होईल कारण त्याच्यामुळे कुणाला समस्या नाही होणार नंतर